हॅलो हाय आदित्य कसा आहेस मी पण मजेत ऐक ना आपण बघ ऑनलाईन तिथे जूहूचं हॉटेल बघितलं होतं सिटीजन हॉटेल म्हणून ते चांगलं आहे का रे काही नाही मला ना तिथून जेवण मागवायचं होतं कारण आईचा वाढदिवस आहे सो मेन्यू कार्ड त्यांचं पाहिलं पण रेटिंग पण खूप जास्तच आहे तसा काही नाही प्रॉब्लेम पण टेस्ट कशी असेल काय याच्या संदर्भात मला थोडी शंका होते आणि रिव्यू पण पाहिले मी गुगलवरती बऱ्यापैकी आहेत आणि बऱ्यापैकी असेल लेसला पण आहे तर मग नक्की काय करता येईल थोडीफार आयडिया दे ना मला हो प पण आपण कधी तिथे गेलोच नाही आहे ना त्यामुळे आपल्याला काय एवढा माहितीच नसणार अच्छा ठीक आहे ठीक आहे ट्राय करूया आपण ते पण तू देखील बड्डेला ये आईच्या दोन दिवसावरतीच आहे सात तारखेला आणि काय बोललास हो हो तिच्या घरचेदेखील येणार आहेत आणि माझे फ्रेंड्स पण बऱ्यापैकी येणार आहेत सो तू पण ये नक्कीच पण त्या हॉटेलचं काय करायचं नाही असेल का मी तिथून मागवून बघते मला त्यामध्ये तरी काय बोलला आहेस अच्छा मेन्यूला मला तरी चिकन सिक्स्टी फाईव फार आवडतं आणि चिकन क्रिस्पी हे दोन्ही तरी स्टार्टर्ड म्हणून मागवणार आहे आणि बाकी फुडीसाठी बघू कायतरी हो कोणतंही चालेल कारण नॉनवेज खातात बऱ्यापैकी आणि वेज पण खातात त्यामुळे वेजसाठी पण पनीरचा कायतरी मागवण्यात मागवलं तरी झालं आपण विझिट करून येऊया का एकदा तिथे ओके ठीक आहे भेटू मग आपण हां बाय